नागपूर जिल्ह्यामध्ये बोलायचं झालं तर मुख्य शैक्षणिक संस्था जशा शाळा आहे प्रायमरी शाळा आहे जिथे कुठल्याही प्रकारचा खर्च होत नाही महाविद्यालय आहे विद्यापीठे आहे व्यावसायिक प्रशिक्षण आहे व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे कसं आहे बिझनेस बिझनेस थ्रू हा हे प्रशिक्षण घेतल्या जाते आणि जशी शाळा महाविद्यालये आहेत तर महाविद्यालये ही दहावीपर्यंत फ्री असते आणि बारावीनंतर जसे बारावीनंतर जास्त पैसे लागत नाही आणि शाळा म्हटलं तर जसं दहा एक ते दहा वर्गापर्यंत असते फ्रीमध्ये आणि ही फ्रीमधली शाळा जी असते ती सरकारी असते आणि प्रायव्हेट म्हणायचं झालं तर प्रायवेटमध्ये गरीब मुलं शिकू शकत नाही गरीब मुलांसाठी फी परवडणारी नाही आहे जसं महिन्याचे पाच हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत मोठ्या कॉलेजेसला पन्नास हजारापर्यंत फी द्यावी लागते तर ती फीज परवडत नाही जसं आपल्या ना आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारचे कॉलेज आहे जसे टेक्नॉलॉजी आय टी आय करायचं आहे तुम्हाला लॉ करायचा आहे किंवा पी एच डी करायची आहे आणि इतर काही जे कोर्सेस करायचे आहे तुम्हाला तर त्यासाठी आपल्या नागपूरमध्ये सुविधा आहे भरपूर प्रकारच्या संस्था आहे जशा एन जी ओ आहे एन जी ओमध्ये सुद्धा तुम्हाला शिकवल्या जाते आणि व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे बिझनेस कसा करायचा ते पण आपल्याला शिकवल्या जाते ह्या पण संस्था आपल्या नागपूरमध्ये आहे आणि जी फीज आहे ती गरीब गरीब मुलांना परवडणारी नाही आहे जी प्रायव्हेट शा ज कमसे कम एक हजार रुपये महिन्याची किंवा दोन हजार रुपये गरीब लोक भरू शकतात प्रायव्हेट फीज आणि त्याच्यावरती भरू शकत नाही आणि आपल्या न नागपूर जिल्ह्यामध्ये कम्प्युटर कोर्सेस आहे ते पण चांगले असतात कम्प्युटर कोर्सेस खूप मुलं मुली आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात शिकतात आणि सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे तर ज्यांना ज्या फील्डमध्ये जायचा आहे त्या फील्डमध्ये त्यांना ते शिकणे पसंत आहे आणि आता ग्रॅज्युएशननंतर जास्तीत जास्त लोकं एम पी एस सी करतात कारण तो एम पी एस सी अशी शिक्षण आहे की ते परवडणारी आहे त्यामध्ये फक्त मेहनत असते फक्त अभ्यास असतो कुठल्याही प्रकारची फीज नसते म्हणून एम पी एस सी यू पी एस सी शिकणे त्यांना गरजेचे वाटते